भारतीयांना हे विविध प्रकारचं आहे ते चार विभागांमध्ये प्रकारांमध्ये विभागलेलं आहे उत्तर भारतीय दक्षिण भारतीय पूर्व भारतीय आणि पश्चिम भारतीय उत्तर भारतात रोटी पराठा वगैरे छोले छोले भटुरे दाल मखनी असं सगळे पदार्थ खाल्ले जातात महाराष्ट्रात जास्त करून गहू तांदूळ हे पदार्थ पिकले जातात त्यामुळे त्याच प्रकारचे पदार्थ तिथे बनतात दक्षिण भारतामध्ये इडली डोसा सांबार रसम आणि नारळाचे पदार्थ जास्त बनले जातात भारतीय अन्नात मसाल्यांना खूप महत्त्व आहे आणि तिथे मसाल्यांचां जास्त वापर केले जातात जसं की हळद जिरे मोहरी लाल तिखट गरम मसाला वेलदोडा दालचिनी जायफळ याचा वापर केला जातो